मला मराठीमध्ये कुसुमाग्रज हे लेखक खूप आवडतात कुसुमाग्रज हे लेखक यामुळे आवडतात कारण त्यांनी जे साहित्य कविता किंवा त्या वेळामध्ये जे काही वेगवेगळे आपली एक मानसिक आणि वैचारिक प्रकृती साबीत केलेली आहे किंवा प्रसारित केलेली आहे कवितामध्ये सुद्धा त्यांनी इतकं सुंदर असं लेखन केलेलं आहे त्यामध्ये त्यांची विचारप्रणाली आपल्याला योग्य काय अयोग्य काय हे सगळ्या गोष्टी त्यामधून दिसतात एक निसर्गाचं असं सुंदर असं देखणं त्या लिखाण केलेल्या कवितामध्ये नि लेखक इतके चांगले आहेत की त्यांनी एक एक शब्द एक एक पुरस्कार एक एक सगळं गोष्टी इतक्या व्यवस्थित मांडलेल्या आहे की ते वाचताना आपल्यालासुद्धा कळतं की किती डेप्थमध्ये जाऊन हे लेखक विचार करत असणार आणि किती इमॅजीनेशन त्यांचं स्ट्राँग आहे आणि किती पुढचा विचार करून ते आपले लेखन लिहित असणार त्यामुळे मला कुसुमाग्रज हे खूप आवडते आणि ते जे कुसुमाग्रज आहे ते खूप फेमस आहे त्यांनासुद्धा पदवी भेटलेल्या आहे वेगवेगळ्या लिपीक अवार्डस मिळालेले आहे त्याच्यामुळे त्यांची एक प्राधान्य त्यांना खूप जास्त मिळतं